हां संध्या बोल ना पोगो पोगो पोगो पण आहे परत ना स्कूलचं नेम सांगते आपला आपण महाराष्ट्रात म्हणजे एस एस सीच मला तर चांगलं वाटतं तेथे हां

ते हां हां पंधरा पंधरा हजार आहे

वर्षाची फी वर्षा वर्षाची फी व् वीस आहे महिन्याला हजार हजार भरले तरी चालतात हजार रुपये पाचशे रुपये असं आहे म्हणजे खेळ म्हणजे छोटं हां लहान पोरांना खेळायची पण सोय आहे पुस्तकांची पण पुस्तकं पण त्याच्यामध्ये मग भेटली जाणार त्यामध्ये तुम्ही जेवढे पैसे भरणार ना त्याच्यामध्ये

हां नाही नाही भेटणार भेटणार स्कूल स्कूलमधून भेटणार शॉप आहे आहे हां दुकानं आहे हां दुकानं आहे तर आमचं म्हणजे ब्रांचेस आहेत खूप शाखा आहेत खूप खूप कही काही ठिकाणी इथे आमचं इथे पण आहे ठाण्याला तर ठाण्याला रामनगरला आहे परत वैशालीनगर लोकमान्यनगर ह्या साईटला आमच्या शाखा आहेत अशा हो घातलं आहे म्हणजे चांगलं शिकवतात ते शिक्षक लोक म्हणजे आणि म्हणजे हे जेवण पण भेटतं शाळेमधून लंच हां हां म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळी असतात फ्रूट्स असतात परत ना परत त्यांना खेळायला गेम्स पण आहेत वर्षातून एकदा सहल पण जाते त्यांची

हो हो हो करतात हो हो सगळे सगळे सण हो हो सगळे सण साजरे होतात आपल्या इथे या शाळेमध्ये नाही फॅन्स आहेत सध्या अजून म्हणजे एवढे शाखा व म्हणजे पोरं थोडीशी थोडी कमी आहेत ना प्रत्येक शाखेमध्ये म्हणून अजून एवढं हे नाही झालेलं आधार कार्ड लागेल प पंधरा जून पास् म्हणजे एक जूनपासून स्टार्टिंग होते ॲडमिशनची आणि पंधरा जूनपर्यंत म्हणजे करू शकतो जुलैपर्यंत आधार कार्ड लागेल हो म्हणजे मुलान् मुलाचं आणि जन्म जन्मलेलाचा दाखला लागेल आणि आईवडिलान् आईवडिलांचा पण आधार कार्ड पॅन कार्ड लागेल ओके चालेल